अगं मी ना नवीन कँडल स्क्राइब यूज करायला घेतला आहे महिना झाला मला यूज करून आणि ॲक्च्युली घेतल्यापासनं ना तो मला खाली ठेव ठेवायला इच्छाच होत नाही इतका भारी प्रोडक्ट आहे मी ना माझ्या सर्फे स्टुडिओ लॅपटॉप आहे ना त्याच्यासोबत तो कॅंडल घेतला होता सेम वीकमध्येच घेतला होता जिथपासून मला तो कँडल स्क्राइब डिलिव्हर झाला आहे आणि मी रीड करायला सुरवात केला आहे ना तो भारी एक्सपीरियन्स आहे ना ॲक्चुली मॅजिकसारखं फील होतं जिथपासून आम्ही हे वाचायला घेतलं आहे आणि ह्याचा पेन जो टचस्क्रीन पेन आहे आणि त्याची स्क्रीन ॲक्चुली स्क्रीनसारखी वाटत नाही की वेगळा स्टेक्स्चर आहे त्याला आणि ते एक फ्ल्युएड फ्ल्यूडसारखं त्याला यू नो रेझिस्टंटसुद्धा आहे आणि आय ॲप्सलेटली लव दिस त्याची लाईट इतकी मस्त आहे ऑटो ब्राईटनेस नंतर त्याच्यामध्ये खूप सारे रूम्स आहेत वाम्थ आहे आणि ब्लॅक लाईट इतकं भारी क्लोजली जरा बघायचं ब्लॅक लाईट मिक्स यु वॉन्ट टू कीप इट क्लोज ओके डार्क रूममध्ये जर तुला वाचायचं असेल ना त्याच्यामध्ये ब्लॅक लाईट ऑप्शनसुद्धा आहे खूप छान वाटतं ते रेडी करायला आणि माझ्या डोळ्यांनासुद्धा काहीही त्रास होत नाही त्याच्यात मोब ॲज ॲज कम्पेअर टू द मोबाईल स्क्रीन कँडलची स्क्रीन खूप भारी आहे त्याच्यासोबत ॲपल पेन्सिल सर्फेस स्टुडिओज स्टाईलस गुगल पिक्सल लॅपटॉप आणि स्टाईलस हे सगळे डिवाईज टायर्ड अँड वॉस्ट अवे हे आमेझॉन न्यूज असायबर ते आहे हे ह्याच्या जे सगळे फॅट सर्टिफिक वगैरे ऑडिओ बुक्स आहे त्याच्यामध्ये आपण बुक्स रीड करू शकतो म्हणजे जर आपल्याला रीड करायचं आहे ना असं कंटाळा आलं तर तू ऑडिओ बुकचं जर ऑप्शन्स त्याच्यामधे जर केलं चालू तर इट गिव्ह यू वेरी गुड एक्सपीरियन्स ओके मला हे घेतल्याचं जो डिशिजन आहे ना तो इतका भारी वाटतो आहे ना की त्याचं स्ट्रक्चर सिरियसली खूप डिफरंट आहे डिफरंट म्हणजे कसं तो इतका थीक आहे जेव्हा तू यूज करशील तो इतका थीक आहे इट्स मेक सेन्स की तू जर असं होल्ड करतेस किंवा तुला जर काहीतरी लिहायचं असेल रायटिंग करायचं असेल तर तुझं तो खूप स्मूथली हँडल करू शकतेस पाम रेकगनायझेशन त्याच्यावर एक पाम रेकगनायझेशन ऑप्शन सुद्धा आहे कुठल्याही ॲक्टिव्हिटीज इट डझंट ॲक्टिवेट एनी ॲडिशनल फ्युचर्स इट अलाव यू टू राईट इट ओके त्याच्यामध्ये डाऊन साईड दिस प्रोडक्ट्स टू डाऊन साईडस ऑफ दिस प्रोडक्ट प्रोडक्ट्स आहेत द फर्स्ट वन इज नो कलर द सेकंड यू स्टार्ट एन्जॉइंग रायटिंग सो मच दॅट यू विश यू हॅड अ बिगर केन केनॉस त्याच्यानंतर मी ना तो चुकून माझ्या भावाच्या कारमध्ये ना तो विसरले होते गीव बॅक आणि इतका भारी प्रोडक्ट आहेना की त्याच्यावरती बुलेट्स अगेन्स्ट फोस आणि माझ्या भावानेसुद्धा तो ॲप डाउनलोड केला आहे त्याच्या मोबाईलमध्ये पण कँडल स्क्राइब सगळ्यात बेस्ट